शिक्षकांनी शाळामध्ये भाषा विषय अंकगणित विज्ञान इतिहास या मूलभूत विषयां सोबतच व्यवहारिक ज्ञानाचाही समावेश केला पाहिजे तसेच या विषयांचे फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्याचा वापर व्यवहारात कशा पद्धतीने करून घेता येईल हेही सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान लक्षात न ठेवता ते स्वतःच्या अंगी कसं भिनवायचं हेही शिकवलं पाहिजे म्हणजे केवळ नागरिकशास्त्र शिकवून विषय संपवता येणार नाही तर नागरिक शास्त्रातील नियम आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळतो की नाही किंवा कसे पाळले पाहिजेत याकडेही शिक्षकांनी लक्ष देणं गरजेचं आहे मला असे वाटते की आज तांत्रिक प्रगती खूप झालेली आहे तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात आलेला आहे तर शिक्षन क्षेत्रामध्ये सुुद्धा अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे तांत्रिक प्रगती जसजशी होते तस तसे कुठेेतरी मनाची संवेदनशीलता हरवताना दिसते मला असे वाटते की शिक्षकांनी विद्यार्थी ज्ञानवान होण्याबरोबरच तो गुणवान शीलवान कसा होईल याकडेही लक्ष दिले पाहिजे विद्यार्थ्यांना मनाची संवेदनशीललता जपण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादेपेक्षा एका वर्गामध्ये जास्त असताना दिसते अशावेळी शिक्षकांवरती आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बर्डन असते त्याचबरोबर शिक्षकेतर शिक्षणा खेरीच इतरही कामं त्यांना करावी लागतात अशावेळी अभ्यासक्रम संपवणे या सगळ्या गडबडीमध्ये विद्यार्थ्यांना ज्या महत्वाच्या बाबी समजून देणं गरजेचं असतं किंवा त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणं आवश्यक असतं त्या गोष्टी घडून येताना दिसत नाहीत